जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी हेच्यावरून कळलच असेल की आमचं राज्य महाराष्ट्र महान असे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे आमच्याकडे शक्यतो जो मूळ पोशाख आहे तो महिलांसाठी साडी पुरुषांसाठी धोतर त्यावर शर्ट व वर टोपी हा आहे त्यामध्ये हा आहे आणि आमच्याकडे विविध प्रकारचे दागिने असतात जसे की रानीहार असेल पोहेहार असेल ठुशी असेल मंगळसूत्र असेल गंठन असेल पाटले असतील बांगड्या असतील जोडवे असतील तोडे असतील आणि अजून काय काय काय आता आमच्याकडे प्रत्येक समाजानुसार ते थोड्याफार प्रमाणात चेंज होत जातात स्पेसिफिकली जर बघायचं गेलं तर जे आगरी कोळी लोक असतात जे माश्यांचा मत्स्यव्यवसाय करतात जे समुद्राच्या किनारी राहतात त्यांच्याकडे खूप मोठमोठ्या प्र मोठं मोठ्या आकाराचे गंठन वगैरे असतात त्यानंतर इकडं जे बंजारा समाज आहे त्यांचं एक वेगळंच असे खूप सारे असे भरजरी टिकल्या वगैरे असणारे किंवा आरसे छोटे असणारे असे पोषाख असतात त्यांच्या केसांना पण वेगवेगळ्या हे वेगवेगळ्या पिना वगेरे लावलेले असतात आणि ते तसेच राहतात त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये स्त्रियांसाठी बुरखा कंपल्सरी असतो मानसांच्या डोक्यावर टोपी वगैरे असते एकदम महाराष्ट्रीयन साज म्हनलं तर नऊवारी साडी असते घोळ काष्टा त्याात ब्राह्णणी काष्टा असे बरेच प्रकार आहेत त्यानंतर फेटा महाराष्ट्राचा थाट फेटा त्यानंतर कपडे त्यानंतर दागिने सांगितलं बोर माळ असते लक्ष्मीहार असतो या सर्व गोष्टी असतात